आपल्या राज्यातील स्थानिक व्यवसाय बाजारामध्ये सामान्यतः असे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन राहू शकते जसं एक कपड्याचं दुकान दुसरीकडे पण कपड्याचं दुकाने तिथे दोघांमध्ये चांगलं क्वालिटीचं प्रोडक्ट आहे म्हणून हा सेल करू शकतो त्याच्यामध्ये दुकानाचं लुक चांगलं करू शकतो त्यामध्ये क्वालिटी बी चांगली लावू शकतो त्याच्यामध्ये एडव्हर्टाइज करू शकतो सेलमध्ये लावू शकतो थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट सेलाचा बोर्ड लावू शकतो बॅनर लावू शकतो थोडी लाइटिंग वगैरे करू शकतो चांगली लाईटिंगच्याबद्दल आपल्या दुकानाचं नाव लाईटिंगमध्ये करू शकतो अशा प्रकारचे खूप सारे कामे आहे जे आपण चांगल्याने करू शकतो त्याच्यामध्ये आपलं लुक चांगलं येतं तर सेल पण वाड वाढतील अशा प्रमाणे एक दुकानामध्ये स्पर्धा होऊ शकतात